हॅलो तुम्ही ॲमेझॉनचे कस्टमर केअर बोलताय का हां ते मी ऑर्डर केलेली दोन दिवसांपूर्वी तर ती मला रद्द करायची आहे हो रद्द करायची आहे मला कारण की ते जरा प्रॉब्लेम झाला माझ्याकडे त्यामुळं मला ते रद्द करावी लागेल नाही नाही मला म्हणजे नको आहे ते मला कारण माय पैसे पण नाही आहेत माझ्याकडे आणि ना काय आहे मला ते रद्दच कारायचे आहे हो हो मला रद्द करायचे आहे नाही नाही रद्द करावीच लागेल मला कारण की अहो माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत कसलेच पैसे नाही हो मला रद्द करावी लागेल ते आता तुम्ही घेत असाल मागं रिटर्न घेतात सारखे मी फक्त ऑर्डर केली ती रद्द करायची मला कशी करायची ही माहिती नाही आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला आहे तुम्ही मला सांगा तरी नाही नाही मला वस्तू नको आहेच ती तुमची नको आहे मला वस्तू तुमची मला रद्द करायची आहे नाही नाही मला ऑनलाईन म्हणजे नको आहेच ते ऑनलाईन मी घेतलं आहे पण मला ते हां नको आहे मला ते मला दुसरं ऑर्डर मी करेन माझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी ऑर्डर करेन ते परत किंवा नाही पण करू शकत कारण माझ्याकडे काय काय वेळेस पैसे असतात पैसे पैसे असलं तर माझ्याकडून खर्च होतात लगेच ते पैसे त्यामुळे मी काही ऑर्डर करू शकत नाही

हो नाही नंबर तुम्हाला सांगू का त्याला नाही तुम्ही करा कॅन्सल नं ओ टी पी आला की तुम्हाला सांगते हां नंबर सांगते मी तुम्हाला नंबर सांगू का नंबर नंबर घ्या माझा चौदा पंधरा होता नंबर चौदा पंधरा हां चौदा पंधरा नंबर आहे माझा हो अजून काय लागतं का त्याला नाही ना काय ओके मला सांगाल लवकरच हा ओ टी पी पडला आहे सांगू ओ टी पी नऊ चार झिरो चार शून्य चार सॉरी शून्य चार नऊ चार शून्य चार असा आहे

हां कॅन्सल करा मला नको आहे ती ऑर्डर तुम्ही कॅन्सल करू शकता हां कॅन्सल हो झाली ना कॅन्सल ओके ओके धन्यवाद थँक्यू